आमच्या कुटुंबाला आणि मुलांना सुट्टीसाठी जाण्यासाठी सुट्टीच्या दिवशी जायला आवडतं असं एक ठिकाण म्हणजे रंकाळा आणि दुसरं ठिकाण पन्हाळा पन्हाळा अजून शिवाजी महाराजांचा गड आहे आणि तिथे शिवाजी महाराजांचं वास्तव्य होतं आणि जरासं हिल स्टेशन असल्यासारखं पण असल्यामुळे आम्हाला तिथे जायला आवडतं आणि तिथे पूर्ण दिवस आम्ही काढू शकतो फिरता येतं तिथे आणि तिथं छान वाटतं फिरायला गार पण हवा वाटते जरा उन्हाळ्यात चांगलं वाटतं जास्त आणि तिथल्या तबक उद्यानात गेलं की आणि जास्त छान वाटतं कारण तिथे सगळी झाडी आहे आणि खाली असं टेकडीवर असल्यासारखं थोडंसं पायऱ्या उतरून तबक उद्यान आहे तिथून खाली जरा असं त्याच्याकडेला गेलं तर तबक उद्यानाच्या की तिथून सगळं खालचं घरंबिरं दिसतात आणि खूप गार छान हवा वाटते तिथे त्यामुळं एक दिवसाच्या ट्रीपसाठी पन्हाळा छान वाटतो आणि इथल्या इथे जवळपास म्हणजे कोल्हापूरच्या जवळच आहे पन्हाळा आणि त्याशिवाय संध्याकाळी रंकाळ्यावर पण क जायला आवडतं आणि पन्हाळ्याला विहिरीत तिथे पैसे टाकले की ते रंकाळ्यात येतात असं म्हणतात तिथून गुप्त दार द्वार होतं पूर्वी तिकडून इकडे येण्यासाठी असं पूर्वीपासूनची लोक सांगत आलेली आहेत आणि रंकाळावर पण खूप मोठा पाच सहा किलोमीटरचा रंकाळचा पूर्ण राऊंड परिसर आहे खूप मोठ्ठा तलाव आहे आणि त्याच्या काठाला चौपाटीसारखे लाईट बसवलेले आहेत चौपाटीसारखे खाण्याच्या गाड्या बिड्या आहेत बाग आहे तिथे लहान मुलांसाठी बागेत खेळ आहेत तिते गा छान झाडी आहे त्याशिवाय जुना शालिनी पॅलेस आहे त्यामुळे त्याचं सीन पण खूप छान वाटतो बोटिंग आहे खूपच छान वाटतं तिथे संध्याकाळी गार हवा असते सगळी लोकं येतात फिरतात मस्त वाटतं चालत फिरायला बाजूने रस्ता जातो तिथून गाड्या जातात पण रंकाळात फिरायला खूपच छान आहे गार वाटतं मस्त वाटतं